हो आमच्या क्षेत्रात पर्यटकांना माहिती देणारे टुरस गायडर्स आहेत ते खूप छान प्रकारचे माहिती देतात त्यांच्याकडं राहण्याची खाण्याची पुन्हा आपल्या बाकीच्या सुखसुविधांची अजून गाड्स करतात खूप मस्त मस्त पॉईंट्स दाखवतात तिथं वेगळेवेगळे प्रसिद्ध खाणंपिणं हॉटेल्स चांगले लॉजिंगचे हे सर्व काही ते शोधून देतात व ते मराठी हिंदी इंग्लिश भाषेमध्ये बोलू शकतात आणि तिथल्या शॉपिंग सेंटर जे असतात म्हणजे खरेदी करण्याची दुकाने वगैरे तेही ते छान प्रकारे दाखवतात त्यांना तेथील सर्व माहिती असते ते पर्यटकांचं नुकसान न होऊ देता खूप छान गायडन्स करतात त्यांना गायडच म्हंटलं जातं किंवा सेवा मस्त देतात पाचहीमध्ये खूप मस्त नवीन नवीन बोलू शकतात सगळ्यांना समजून घेतात प्रेमळ असतात जिवाळी असतात सगळं काही ते करतात आनि व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांची पर्यटकांची टूर छान करून देतात आणि स्थानिक गाईड हे खूप प्रभावशाली असतात त्यांना सर्व माहिती असते आणि ते सर्व एकंदरीत सुंदर त्यांची ट्रीप करून त्यांना आनंदाने स्वखुशीने पाठवतात धन्यवाद